माझ्या मोबाईलचा मला भरपूर उपयोग होतो आगोदर जेव्हा माझ्याकड मोबाईल नव्हता त्यावेळेस मला बऱ्याच गोष्टीला गोष्टींची अडचनी येत होती त्यामुळं मी मोबाईल घेतला आणि आता मला माझ्या कामांमध्ये बरीचशी मदत होत आहे जसं मला कोणता ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचा असेल तर मी माझ्या मोबाईलवरून तो फॉम भरू शकतो किंवा मला कुठं गावाला वगेरे जायचां असल तर कधी माझ्याकडे पैसे नसतील तर मी माझ्या मोबाईल थ्रू ऑनलाईन पेमेंटसुद्धा करू शकतो त्यामधे मला माझ्या मोबाईलची खूप मदत होते व कधी कोणते नवीन शासनाने राबवलेल्या योजना वगैरे असतील तर ते मला माझ्या मोबाईलवरच क समजतात आनि मला कोनत्या नवीन उपक्रमाबद्दल माहिती करून घ्यायची असल तर मी माझ्या मोबाईलच्या मोबाईलमधेच यूट्यूब वग वगैरे बघून मी त्या योजनांबद्दल माहिती करून घेऊ शकतो व तसेच जर माझ्या मला कधी आ माजे अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा माझ्या अभ्यासक्रमध्ये सुद्धा मोबाईलचा खूप उपयो उपयोग होतो मला समजा एखाद्या गोष्टीविषयी माझ्या अभ्यासक्रमामधील कोणत्या गोष्टीविषयी माहिती करायची असेल तर मी माझ्या मोबाईलवरूनच ती माहिती काढू शकतो अशा प्रकारे मला माझ्या मोबाईलची बऱ्याच जागी बऱ्याच जागी उपयोग होतो व तशे च छोट्या मोठ्या गोष्टी जसं फोटोस वगैरे काढणं आहेत हे आहेत तर ते माझ्या मोबाईलमध्ये मी करू शकतो